मी माझ्या जवळपासच्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये अनेक वेळा जाते माझी काही नियमित कारणं असतात ज्यामुळे मी तिथे वारंवार जात असते पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कुटुंब आणि मित्र माझ्या कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे मित्र जवळपासच्या शहरांमध्ये राहतात त्यांना भेटायला आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी मी नियमितपणे जात असते दुसरी गोष्ट म्हणजे खरेदीसाठी काही विशेष वस्तू किंवा गोष्टी खरेदी करण्यासाठी ज्या माझ्या शहरात मिळत नाहीत मी जवळपासच्या मोठ्या शहरांमध्ये जाते तिथे मला जास्त पर्याय मिळतात तिसरी गोष्ट आहे मग ती म्हणजे मनोरंजनासाठी कधीतरी चित्रपट बघायला किंवा कॉन्सर्टला जायला किंवा फिरायला जवळपासच्या शहरांमध्ये जाते चौथी गोष्ट आहे पर्यटन जवळपासच्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये जर काही ऐतिहासिक स्थळे असतील तर ती बघण्यासाठी मी जाते मला नवे ठिकाणे एक्सप्लोअर करायला फार आवडतात पाचवी गोष्ट आहे विशेष कार्यक्रम जर असेल तर तिथेही मी जाते ते म्हणजे जवळपासच्या शहरांमध्ये जर काही जत्रा उत्सव किंवा विशेष कार्यक्रम असेल तर त्या तर त्यांचा आनंद घेण्यासाठी मी तिथे नियमितपणे जात असते